सर्व नागरिकांना लिहिता आले पाहिजे कारण लिहिणं म्हणजे आपल्या भावना आपण व्यक्त करणं असतं बोलताना आपण फारसं विचारपूर्वक बोलतोच असं नाही परंतु लिहिताना ते कायमस्वरूपी लिहिलं टिकणारं आहे किंवा त्याचे पुरावे उपलब्ध असणार आहेत आणि त्यामुळं आपण एक जबाबदारीनं लिहीत असतो बोलताना तितकी जबा काळजी आपण घेत नाही आणि म्हणून आपल्या भावना आपले विचार आपण जर लेखी स्वरूपामध्ये व्यक्त करत गेलो तर समोरच्यालासुद्धा ते समजून घेणं त्याच्यावरती कार्यवाही करणं या सगळ्या गोष्टी सोप्या जातात म्हणून ते करणं गरजेचं आहे